भावा कुठं आहेस हा तसा काही विषय नाही मी जरा वातावरण बघितलंस काय बाहेर कसलं झालं आहे तेच भावा तेच तेच तेच मी आत्ता त्यासाठीच फोन केला होता वातावरण बितावरण जाम झालं आहे एक काम करूया जाऊया फिरायला कुठंतरी साताऱ्याला जाऊया काय हां साताऱ्यात कसं साताऱ्यात आपले मित्र पण ढीग आहेत साताऱ्यात थांबूया आपण आणि तिथं सज्जनगडला एक जाऊया सज्जनगडला दर्शन विर्शन घेऊया कास पठारला एक जाऊया केळवली एक धबधबा आहे हे तीन स्पॉट करून येऊया आणि तिथं मग थोडं पुढं जावं लागेल प्रतापगडला आपल्याला

तू अरे जाऊया भावा तिथं ते अफजलखानचा कोथळा काढला आहे ना प्रतापगडच्या पायथ्याला तर ती म्हणजे आपली शान आहे रे ती तिथं जाऊन बघायला पाहिजे तिथं तो तिथं तिथं एक जाऊया ते एक बघूया आणि काय आणि उम्याला सांगूया काय उम्याला आणि सप्तर्षीला मी काय ती वाढत जातात रे लई लई पोरं नको चार जणं जाऊया मस्तपैकी मजा मजा करून येऊया होय कसं जाऊया आम्हाला ट्रेननं जायला तर इथनं मिरजेतनं बघायला पाहिजे ट्रेन कधी आहे ट्रॅव्हल जायला काही विषय नाही बरं का पण सातारा म्हणजे दीडशेच किलोमीटर रे इथल्या इथं ट्रॅव्हल्सने कशाला जायचं एक काम करूया काय गाडी काढतो गाडीने जाऊया काय गाडीनं आपल्याला जायला सोपं पण पडेल रे डिजेल आता डिजेल जर का टाकलं चौघं जणं आहेत ना आपण फुल करून एकदा गाडी घेऊन एक दोन अडीच हजार रुपयाचं डिझेल लागेल त्याला मग गाडीने जर का गेलो तर आ मजा करता येईल रे आपल्याला गाणी बिणी ऐकत जाऊया मस्तपैकी काय वाटतं आहे तुला घेउया काय पोरगा आहे त्याला विचारतो आपला मित्रच आहे त्याला काय त्याला म्हणजे कसं त्याला पण बाहेर फिरायची ते ना आवड भरपूर आहे रे आणि तो म्हणाला आहे पण मला दोनदा मला म्हणाला आहे ओंकार यार कुठेतरी जाऊया फिरायला हां त्याला विचारतो तो तो काय तो काय एका पायावर तयार आहे तो नियोजन बघ आपण सांगलीतनं निघूया दहा वाजता आणि तिथं पोचतो आहे बारा वाजेपर्यंत गेल्या गेल्या तिथं जाऊया दर्शन बिर्शन घेऊया सज्जनगडला आणि फिरायला चालू करूया कुठे आहेस तो आता कुठे आहेस घरी आहेस काय थांब आलोच मी घरी थांब